तुम्ही म्हटलं आहे की तुम्हाला तुम्ही कधी इतरांना नृत्य शिकवण्याची संधी मिळाली आहे का तर मला तर संधी आली होती तर फक्त एक एक वेळ आली होती मला संधी आणि ती माझ्या शेजारील शेजारील शेजारचेचचा मुलगा होता छोटा त्याचा नृत्यामध्ये त्याचा डॅन्स सहभागमध्ये त्याने घेतला होता आणि त्याला कोणी हे नव्हतं त्याला कोणी डॅन्स येत नव्हतं तर त्याच्या घरच्यांनी मला म्हटलं होतं तुम्ही माझ्या मुलाला आणलं तो शिकवण्याची संधी देऊ शकता का तर मी त्यांना म्हटलं की हा काही विषय नाही त्यांना देऊ शकतो मी तर त्यांनी त्यांच्या मुलाला माझ्या इथं पाठवले होते आणि त्यांच्या मुलाला डॅन्स काही जमत नव्हतं तरी मी त्यांना त्याला रोज रोस प्रॅक्टिस करून आणि त्याला रोज त्याच्याकडून प्रॅक्टिस करून घेत जा आणि एक घंटा आणि असंच म्हटलं दरोज एक घंटा त्याला याचीपण प्रॅक्टिस घेत जाऊ आणि स असं करता करता त्याला दहा दिवसांनी त्याचा डॅन्स जो असतो तो पर्फेक्ट करून दिला त्या गाण्यावर आणि त्याला डॅन्स शिकवला ते त्यानु ते जेस ते नृत्य मला खूप आवडलं ते जे कारण की तो पटकन शिक शिकला होता आणि तसं असलं तर मला अनुभव कसा आला तेसा तर अनुभव असा आला की त्याचे त्यांच्या घरचे खूप मला त्याच्या घरच्यांना मला मला खूप छान म्हणत होते कारण की तुम माझ्या मुलाला खूप पटकन डॅन्स शिकवला आणि त्याच्याबद्दल ते मला धन्यवादपण करत होते पण मला त्याच तसाच अनुभव असा आला की तो अनुभव माझ्यासाठी खूप चांगला होता आणि ते आणि त्या अनुभवामधून मला खूप छान वाटत होतं असंच मला तिथं अनुभव आला होता